अरे सुरेश तुला तुझ्या कर्जाच्या अर्जासाठी जी माझी पॅन कार्डची प्रत हवी आहे ती मी तुला डिजिटल पद्धतीने डिजिलॉकरमधून शेअर करतो आपण दुपारी जेवायला भेटणारच आहोत तेव्हा मी तुला ती शेअर करीन चालेल